महाराष्ट्रात लग्नसराई हा म्हणजे एक सर्वात मोठा एक सणच म्हटलं जातो त्याला तिथं प्रत्येकाच्या वेगवे घरी वेगवेगळी अशी परंपरा वगैरे चालली जाते पण महाराष्ट्रामध्ये सहसा गों गोंधळ डायका गोंधळच्या दिवशी हिरवा मांडव पडला जातो कारण की हिरव्या मांडवामध्ये डायका वगैरे पडल्या म्हणता म्हटल्या जातात गोंधळमध्ये आपली जी कुलदैवत आहे भवानी तिला म्हणजे आव्हान देते की या आमच्या घरी लग्नसराई आहे तर तुम्ही आशीर्वाद द्यायला या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायका होतात डायकामध्ये जे आपले आ आजोबा पणआजोबा जे राहतात त्यांना गावलं जाते की त्यांना सुद्धा या आणि आमच्या मुलांना मुलीला आशीर्वाद द्या असं म्हटलं जाते त्याच्यानंतर डायका झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या मांडवामध्ये नव नवरी मुलीला हिरवा चुडा चढवला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मेहेंदीचा प्रोग्राम होते त्याच्यामध्येच नवरीला मेहेंदी काढली जाते किंवा म्हणजे बाकीच्या बाकीच्या ज्या घरचे लोक राहतात त्यांना सुद्धा मेहेंदी काढली जाते त्याच्याच दुसऱ्या दिवशी मग राहते हळद त्या हळदीला पण सगळे लोक मिळून मिसळून हळद लावतात म्हणजे सगळे एन्जॉयमेंट करतात आणि मग नंतर येते लग्नाचा दिवस तर लग्नाच्या दिवशी पण सगळे अगोदर उठून सगळं म्हणजे पटापटा करण्याचा प्रयत्न करतात की लवकर लवकर झालं पाहिजे त्याच्यानंतर मग लग्न झालं की सायंकाळी आपली नवरी जाते नवरदेवाकडे मग तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी कथा कथा होत असते ती कथा झाली की सायंकाळी रिशेप्शन मग ते रिशेप्शन झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मुलगी आपल्या माहेरी वापस येते तिथे तिची कथा असते आणि सायंकाळी ती पुन्हा नवर नवऱ्या मुलासोबत आपल्या सासरी जात असते